नमस्कार सर हां मला तुमच्याशी ना एका गोष्टीबद्दल बोलायचं होतं आत्ता बोलू शकतो ना हा तर ॲक्च्युली काय आहे मला यू एसमधे पीएच डीचं शिक्षण घेण्यासाठी जायचं आहे जो रिसर्च मी करणार आहे त्याचं मला पीएच डीचा पीएच डी करण्यासाठी यू एसला जायचं आहे आणि त्याच्यासाठी मला ॲक्च्युली तुमच्याशी बोलायचं होतं की ती प्रोसिजर कशी आहे म्हणजे पासपोर्ट लागणार आहे त्याच्यासाठी तर त्याची ती प्रोसिजर कशी आहे तर तुम्ही सांगू शकता का हो हो हो तुम्ही सांगा ना कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते ओके आधार कार्ड लागणार आहे आहे नंतर पॅन कार्ड पण लागणारे ओके आणि मग पासपोर्टसाठी अप्लाय करायचं आहे हां म्हणजे मी अजून पासपोर्ट माझा काढलेला नाही आहे आणि त्यासाठी तुम्ही मला मार्गदर्शन करावं अशी माझी इच्छा आहे हो हो हो पासपोर्ट काढण्यासाठी गुगलवर जाऊन पासपोर्ट आपची आपली जी वेबसाईट आहे इंडियाची तिथे अप्लाय करावं लागेल का बरं ठीके आणि किती दिवसात पासपोर्ट मिळेल अच्छा एकदा प्रोसिजर सुरू झाली की साधारण एका महिन्यात पासपोर्टची प्रोसिजर संपवून व्हेरीफिकेशन होऊन पासपोर्ट आपल्या हातात मिळतो का बरं बरं चालेल आणि या संदर्भात जर का मला अजून माहिती हवी असेल तर मी तुम्हाला फोन करतो ओके म्हणजे आत्ता मी गुगलवर जाऊन पासपोर्टसाठी अप्लाय करतो माझ्याकडे त्याच्यासाठी जी आवश्यक ती जी डॉक्युमेंट्स आहेत सो एकदा ती डॉक्युमेंट्स सबमिट केली आणि पासपोर्टची प्रोसिजर पूर्ण केली की पोलिस वेरिफिकेशन होईल आणि मग मला पासपोर्ट मिळेल आणि त्यानंतर मला विझासाठी अप्लाय करावा लागेल ना ओके हो हो हो थँक यू थँक्यू सर